माझ्या आयुष्यात आतापर्यंत खूप सारे आव्हानं नाही म्हणता येणार त्याला पण मग एका अर्थानं आव्हानंच म्हणता येईल की झालं असं होतं की मला पुण्याला जायचं होतं शिकायला तर मी सगळं केलं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालं माझं बुकिंग झालं पण झालं असं की मम्मीची जी आई होती माझ्या ती वेळेवर वारली तर माझं तर मई मला एवढं हे झालं होतं की बस्स म्हटलं आता काही खरं नाही आपलं पण मग माझी मम्मी चांगली की माझी मम्मी म्हटली तू एकदोन दिवस थांब नंतर तू चाल्लं जा हे एक मोठंच मोठ्ठंच मोठं आव्हान होतं माझ्यासमोर की कारण याय होती आय आय टीची एक्झाम आणि त्यामुळं द्यायची होती ती लाईफचाच प्रश्न होता माझा पूर्ण मी म्हटलं ती एक्झाम जर हुकली तर डायरेक वर्ष वाया जाईल आता तर मग झालं असं की मम्मी म्हटली की जा तू हे सगळ्यात जास्त माझ्या आयुष्यातलं मोठं हे होतं संघर्ष होता हा की मी जाईल का तिथपर्यंत पोहचेल का तर मी गेली आणि मग शेवटी दिलं मी ते एक्झाम नंतर खूप सा खूप सारं हे केलं तर मग मी म्हटलं होतं की मम्मी मम्मी माझी मम्मी म्हटली होती की जा पण मग एक असा विचार होता मम्मीची आई म्हटल्यावर माझी माझी पण ती कोणीतरी लागेल की आपण जा आणि लोक नाव ठेवतील पण नाही माझी मम्मी म्हटली जाऊ दे ते म्हणजे वारली तर ते कशी आजारीच होती ती काही अशी हे याने वारली नाही त्यामुळे मग माझी मम्मी म्हटली की जा म्हणून मी पण चालली गेली त्यामुळे काही एवढं हे नाही हा हे सगळ्यात मोठं माझ्या आयुष्यातलं हे आहे